आमच्या भागात काळानुसार महिलाच्या भूमिकेत बदल झालेला आहे आणि स्त्रियाही मोकळेपणाने अभ्यास करतात विद्यार्थी अभ्यास करतात कामदेखील करतात आणि इतरत्रसुद्धा कामासाठी जातात पण त्यामध्येही महिलांना अडथळे येतातच कारण त्याच्यामध्ये मग अडथळे म्हणजे त्यांना कामात त्रास देणें किंवा वाईट नजरेने पाहणे किंवा जाणून बुजून त्रास देणे असे काही बरेच काही अडथळे येतात किंवा मुद्दाम म्हणून त्यांना जास्त काम देणे त्यांना जास्त वेळ सुट्टी न देता कामावर ठेवणे असे बरेच अडथळे येतात त्याच्यामुळे जरी बदल झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा बराच काही बदल झाला त्याच्यामुळे सध्या आता मोकळेपणाने वावरल्या जातात आणि त्यांच्या भूमिकेत देखील बदल झालेला आहे पण जे अडथळे यायचे ते त्यांना मात्र येतच राहतात पण त्याही अडथळ्यामध्ये आता बराच काही बदल झालेला आहे आणि तो आता काळानुसार थोडा थोडा थोडा थोडा करून कारण पहिले घराच्या बाहेर निघण्याची त्यांची हिंमत नव्हती आता त्या घराच्या बाहेर निघत आहेत शिक्षण घेत आहेत नोकरीसुद्धा करत आहेत पण तरी त्यांना ते अडथळे येणारच आहेत आणि आले तरी ते थोडं थोडं करूनही बंद होणार आहेत